हॅलो अगं मी समीक्षा दिवाडे बोलत आहे मला वर्धा जिल्ह्यामध्ये घुमायला यायचं होतं तुम्ही सांगा ना कोणकोणते ठिकाण आहे वर्धा जिल्ह्यामध्ये अच्छा केळझरला काय पाहणं आहे खडकीला काय आहे तर अच्छा हे सगळे पाहण्याला किती पैसे लागेल तसे एवढे सारे का

आम्ही पुरी फॅमिली आहे आमची

हो गाडीच लागेल मोठी मला माहित नाही ना वर्धा जिल्ह्यामध्ये कोणकोणते ठिकाण आहे तर तुम्ही सांगा तर वर्धा जिल्हा म्हणजे पूर्णच फिरायचा